हां हां दिनय बोल ना नाही नाही झालं ऑलमोस् झालं संपत आली आता म्हणजे झालं सोसायटीमधले आपलं सगळेच झालं आहे ऑलमोस् नाही नाही नाही होईल होईल त्याचं एवढं काय टेन्शन नाही आहे बाप्पा आहे ना तो सगळं करेल त्याचं टेन्शन नाही नाही नाही नक्की नक्की आता कसं आहे पोरं जरा थोडी कामं धंद्याला लागली आहेत तर त्या हिशोबाने संध्याकाळी आले की आज करू कंप्लिट दोन दिवसामध्ये या बाकीची बाहेरची वर्गणी हो ते तर आहे मूर्ती स्थापण्याची आपण एक सांस्कृतिक ऑर्केस्ट्रा असा ठेवूया नाहीतर मग भजन मग आपण भजन ठेवू या का आहेत आहेत आहेत आहेत बोलून घेऊ या चालेल चालेल चालेल नक्की नक्की आपण जाऊ या ना आपण जाऊ या आपण तुम्ही आहात मी आहे आणखीन आपल्या सोसायटीमधल्या दोघातिघांना घेऊन आपण त्यांना भेटायला जाऊ या त्यांच्याशी आपण बोलू या ना कसं काय त्यांचं मानधन असेल काय छा या संदर्भात आपण त्यांची चर्चा घेऊ

फनफेयर मी बोलतो आहे की ऐका ना फनफेयर ऊ आपण चौथ्या दिवशी घेऊया सेकेंड लास्ट डेला ते थोडं बरं पडेल शेवटच्या द्वि सगळेजण मजा करतील अच्छा हां ते पण आहे गडबड होईल

हां चालेल काही हरकत नाही आहे मग तसं आपण भटजींशी आपण बोलून घेऊ या

चालेल चालेल

चालेल काही हरकत नाही

चालेल मी करतो मग तुम्हाला संध्याकाळी कॉल करतो ठीक आहे चालेल चला हां